शिक्षण हे माणसाला सूर सृजनशील बनवतं मात्र प्रत्येक शिकलेला माणूस हा सृजनशील असेलच असं नाही कारण आपण उदाहरण घ्यायचं झालंच तर आपण या रायगड जिल्ह्यातील अलीबाग तालुक्यातील समुद्रकिनारे पाहतो त्या ठिकाणी येणारी माणसं सर्व सुशिक्षित असतात मात्र आपण खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे रॅपर्स असतील पिण्यासाठी वापरलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स असतील हा सर्व कचरा या समुद्राच्या लगत समुद्रकिन्यावरती सोडला जातो फार कमी लोकं असतात जी आपला हा कचरा ह्या किनाऱ्यावर असणाऱ्या कचरापेटीमध्ये टाकतात मात्र बहुतांशी लोक तोच कचरा तसाच त्या ठिकाणी टाकतात हा कचरा हे रॅपर्स समुद्राच्या पाण्यामध्ये जातात मग त्या ठिकाणी असणारे मासे त्या रॅपर्सचं खाद्य म्हणून त्याचा वापर करतात आणि परिणामी आपण पाहातो की ह्या माशांनादेखील त्याचा त्रास होत आहे प्रदूषणदेखील त्यामुळे वाढतं आहे त्यामुळे सर्व माणसांनी सृजनशील होणं हे काळाची गरज आहे